हो सर म्हणजे तो पासपोर्ट अपडेट करायचा हे मला लक्षात आलेलं आहे आणि त्याचबरोबर कॉलेजचं जे सर्टिफिकेट आहे ते पण त्याला जोडावं लागणार आहे पण म्हणजे ते आता माझ्या हातात आलेलं आहे आता फक्त काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत तर मी ते जाऊन करेन फक्त घरी आहे ना संगणक नसल्यामुळे मला ते जाऊन कॅफेमध्ये जाऊन करावं लागेल आणि खरंच खूप आवडेल मला ते करायला आणि इतके दिवस म्हणजे ते होईल का नाही होईल की नाही असं खूप टेन्शन होतं क म्हणजे कधी करायचं कसं करायचं खूप दिवस ते लांबात गेलं होतं ना तर ते होईल का नाही होईल का नाही धास्ती होती पण आता लक्षात आलं की हो माझ्या हातात सगळी कागदपत्रं आहेत हे सगळे जे बॅ तिथल्या लोकांनी जे सांगितले होते पासपोर्टसाठी ते तर आहेतच पण कॉलेजकडून सुद्धा आता काही अडचणी नाही आहेत कॉलेजकडून पण सगळी कागदपत्रं मला मिळालेले आहेत माझ्या ताब्यात आलेली आहेत त्यामुळे आता हा पासपोर्टचं काम मार्गी लागेल याची खात्री आहे आणि आता तिकडे गेल्यानंतर मला शिकायचं आहे म्हणजे खरं तर टेक्स्टाईल ही थोडीशी वेगळी कन्सेप्ट आहे आणि टेक्स्टाईलमध्ये सुद्धा मुलींनी काम करणं खरंच छान आहे ना की मुलींना आवडतंच मुळात त्या मुलींना म्हणजे आम्हाला सगळ्यांना रंगाचं थोडंसं ज्ञान असतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काम करायला सुद्धा आवडतं आणि आता थोडंसं असं आहे ना की परदेशात गेल्यानंतर खूप छान संधी मिळते किंवा जगामधल्या बऱ्याच गोष्टी तिथे आपल्याला बघायला मिळतात किंवा थोडंसं वेगळंच जग तिथे बघायला मिळतं